मुंबईत दोन छोट्या व्यवसायांशी माझा संबंध आलेला आहे एक म्हणजे जे खाद्यपदार्थ विकणारे जे आहेत विक्रेते स्टॉल्स आणि दुसरे म्हणजे रिक्षावाले तर या दोघांची माझा नाईलाजाने संबंध येतो कारण या दोघांची गाठ पडतेच आपली आणि नाईलाज म्हणून खाद्यपदार्थ आपल्याला रस्त्यावर खायला लागतात त्याचे परिणाम भोगावे लागतात दुसरा म्हणजे रिक्षावाला रिक्षावाल्याला उपनगरांमधे मुंबईच्या पर्याय नाहीच आहे ते रिक्षावाल्यांचे अनुभव अनेक आहेत विचित्र आहेत चांगले आहेत वाईट आहे बरेच रिक्षावाले तुमच्याकडे न पाहतासुद्धा निघून जातात अं थांबत नाहीत काही अगदी अपवादात्मक रिक्षावाले असे भेटतात भेटतात आपल्याला की कहां जाना है आपको वगैरे ते हजारातून एखादा असेल तसा हे माझ्या ह्या रोचक गोष्टी थोडक्यात मी सांगितल्या